हॅलो मॅडम मी रमेश मेश्राम सर बोलत आहे महंत शाळेमधनं तू या तुमची मुलगी आमच्या शाळेमध्ये आहे तर येणाऱ्या दहा तारखेला हं हो मॅडम तर येणाऱ्या या दहा तारखेला शाळेमध्ये पेरेंट्स टीचर मीटिंग आहे तर तुम्ही तिथे उपस्थित रहाल हो मॅडम हं हं मॅडम हे तुमच्या मुलाच्या ग्रोथबद्दल आहे की तुमचा मुलगा कसा ग्रोथ करतो आहे पुढे येणाऱ्या वेळेमध्ये त्याला कोणत्या प्रकारची शिक्षण द्यायचे आहे हे सगळं हं

हो काही दिवसाने आता युनिट टेस्ट पण आहे पुढच्या महिन्यात

हो मॅडम मीटिंगमध्ये युनिट टेस्टची तयारी युनिट टेस्टबद्दल ह्या सगळ्यांबद्दल बोलले जाणार

हं हं बरोबर बरोबर बरोबर हं हं

हो मॅडम मागच्या युनिट टेस्टमधले मार्क वगैरे सगळं माहीत पडणार तुम्हाला ते मार्कशीटमध्ये सगळं मेंशन होणार हं हो एक्झॅक्टली

हो मॅडम चालेल चालेल नक्की या हो हो हो हा मॅडम नाही मॅडम डॉक्युमेंट वगैरे तर काही नाही लागणार तुम्ही उपस्थित रहाल मीटिंगला हो ठीक आहे हं हो